भारतामधे सध्या अनेक पर्यावरणीय बदल दिसून येत आहेत जसं की नद्या ह्या प्रदूषित झालेले आहेत जंगले हे कमी झालेले आहेत त्यामुळे जंगलांचे प्राणी हे गावापर्यन्त पोचलेले आहेत आणि नद्याचं पाणी प्रदूषित झाल्यामुळे तेथले जे जल जलप्राणी आहेत ते मरत आहेत आणि त्याच्या प्रजाती कमी होत चालल्या आहेत डोंगर हे घसरत आहेत हि हिमालयाची उंची कमी होत आहे टेकड्या ह्या टेकड्यांच्या काठी घर वगैरे बांधल्यामुळे ते प्रदूषणामुळे किंवा माती खननामुळे ह्या कमी होत चाललेल्या आहेत समुद्राचे स्तर आहे ते वाढत चाललेलं आहे शेतांमध्ये जे कॅमिकल्स आणि जे खतं वगैरे टाकतात त्यामुळे शेताची जमीन ही बंजर होत चाललेली आहे मला असं वाटतंय की इतक्या वर्षांमध्ये वर्षाऋतूमध्ये फ खूप बदल झालेला आहे कारण जंगल तोडीमुळे पावसाचे प्रमाण हे कमी होत आहे कुठे खूप जास्त पाऊस येते त्यामुळे बाढ येते तर कुठे कमी पावसामुळे दुष्काळ हो पडतो या